कार सर्व्हिसिंग कारच्या याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे कार सर्व्हिसिंग करताना आपल्या कळते कारची कंडिशन हे ते खरं सांगू कार कारची सर्व्हिसिंग करायलाच पाहिजे आणि कारच्या सर्व्हिसिंगने कळते की कारची कंडिशन काय आहे नॉर्मली आपण चेक करू शकतो बघा कारची सर्व्हिसिंग आली की कार थोडं हे करते बरोबर परफॉर्मन्स देत नाही सगळ्यात मोठा पॉईंट ते आहे धूर सोडते इंडिकेटरस राहाते त्याच्यामध्ये जे दाखवतं की तुमची कार आता सर्व्हिसिंग आलेली आहे आपण आता जास्ती रन केल्या तर आपल्याला करायला पाहिजे कार सर्व्हिसिंग आणि ती म्हणजे करायला पाहिजे ती एक मेन प्रायॉरिटी त्याच्यामध्ये त्यामुळे ती कार आपण घेत असेल त्याची सर्व्हिसिंग करायची मेन त्याच्यामध्ये ऑईल चेंज होती त्याच्याने त्याची कंडिशन चांगली होती आणि आपण जर सर्व्हिसिंग टायमाला केली तर मग कारची आपली हेल्त वाढते लाईफ वाढते अशाने आपल्याला कळते कार कशी चालेल काय नाही कार किती दिवस अजून समोर जाईल तर नॉर्मल जर आपण क सर्विसिंग केली नाही काय नाही तर कारची हेल्त कमी पडते डेज कमी पडतात लाईफ कमी होती त्याची ॲवरेज देत नाही बरोबर अशी फार म्हणजे फार आहेत पण आपण कार सर्विसिंग झाल्यानंतर निअरली मला तर वाटत जवळपास तीन चार वर्षाला टायर्स बी चेंज करायला पाहिजे म्हणजे कसं तुम्ही केव्हा जर आपण कुठे इमरजन्सीमध्ये गेलं तर टायर जर फुटलं पंक्चर झालं त्या टायमामध्ये सगळ्यात जास्ती आवघड होणार तेच प्रॉब्लेम राहते तीन चार वर्षाला कारचं टायर चेंज आणि निअरली तरी सहा सात महिन्याला तरी ज्याला होत नसेल म्हणजे दूर सहा सात महिन्याला तरी कारची सर्विसिंग करायला पाहिजे केली तर कंपनीवाले सतत कॉल करतात आणि आपल्याला हे सांगतात की असे असे करा सर्व्हिसिंग करायचं डे झाले आहेत आणि आपण करायला बी पाहिजे त्याच्या टाईमाला का माहिती का काय तेच तेचं बी काम आहे सांगायचं न आपलं काम आहे करायचं का की त्याने आपल्याला वॉन केलेलं आहे आता उद्याच्याला आपली कार खराब झाली आपण तीन चार सर्विस मिस केल्या तर कार खराब झाली ते काय म्हणणार तुमची किती दिवस झाली सर्व्हिसिंग तर आम्ही याच्यामध्ये काहीच करू शकत नाही कारची सर्व्हिसिंग कारचे पेपर्स इन्श्युरन्स हे सगळं आपलं आपल्या स्वतःची प्रायोरिटी राहते आपण संभाळावं म्हणून आता नियरली आपण लायसन्स आधी काढतो मग कारचे पेपर्स कार घेतो कारचे सर्व्हिसिंग टाइमला करतो आपण नॉर्मली टाइम तर करत आहे एकदा ती कार जुनी झाली की आपण लक्ष देत नाही त्याच्यामुळे लक्ष जेव्हा देत नाहीत ना आपण त्या टायमामध्ये मग होती कार खराब तेव्हा ती धूळ सोडते त्याच्यामुळे आपल्याला का वाटते कार खराब झाली तर चेज करावं पण ते कार खराब होत नाही ती आपल्यामुळे खराब होती ते आपण नंतर ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं सोडून देतो जर आपण लक्ष देत असू ना ती कार किती वर्ष चालते असं नाही की ती दोन दिवस चालणारी गोष्ट आहे ती वर्ष वर्ष चालते गोष्ट आपण जर त्याला संभाळून ठेवलं आता पहिलेची लोक वस्तूला संभाळून ठेवत होते आताचे लोक असे संभाळून ठेवू नाही गेले तर ते आता लोकच चुक आहे का की त्याला माहिती आपण दुसरी वस्तू उद्या घेऊ शकतो जे पहिलेची लोक लक्ष्मी म्हणून ठेवत होते त्याच्या वस्तूला असंच फार गोष्टी आहेत आपण जर सर्व्हिसिंग टायमाला केली ऑईल चेंज केलं टायर्स चेंज केले गा कारला जर मेंटेन जरी ठेवलं तरी फार कार आपल्याला हेल्प करू शकते अशा गोष्टीनं आपली कार आपल्याला चांगली राहाते आपल्याला रेग्युलर मग मेंटेन्स पडत नाही नाहीतर आपल्याला मग केव्हा केव्हा एवढं मेंटेन्स पडते की आपण डोक्याला हात लावतो यार आम्ही लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे अशा जर गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तस तसे दिवस येत नाही आहेत केव्हाच आपण आपल्याकडून जर बेश दिलं कारला चांगलं ठेवलं कारमध्ये फ्यूल थोडं तर ठेवायचं काहीतरी कसे राहते तर चला इथलं इथं जाती कार काय होत नाही तशाने काय होते पंप खराब होऊ शकते तर हे नॉर्मली सगळ्यात असते पण काही लोक कसे फुल ठेवतात म्हणून त्याची कार कंडिशन चांगली जाते पण काही लोक कार जास्ती वापरत नाही आहेत पण ते त्याची सर्व्हिसिंग ठेवते का का की तर टाइम पिरियडमध्ये कंपल्सरी आहे आणि सर्व्हिसिंग करायं कंपल्सरी आहे म्हणजे आहे आणि दुसरं त्याच्यावरून आपल्या कारची लाईफ चांगली राहते आणि आपल्याला केव्हा इमर्जन्सीमध्ये कार काढली की असे प्रॉब्लेम क्रिएट होत नाही आता काहीजणं सर्व्हिसिंग करत नाही आहेत ऐन टाईमाला कार काढतात मग ती कार चालण्यामध्ये लई प्रॉब्लेम क्रिएट करते त्याच्याने आपण संप